मला जर वेगळ्या देशात जायची संधी मिळाली तर मी दुबईला जाईन मी युरोपला जाईन स्विझरलँडला जायला मला फार आवडेल स्विझरलँडला असं म्हणतात की उंच हिमशिखरं म्हणजे माउंट टिटलीसला जायला मला आवडेल खूप थंड प्रदेश खूप स्वच्छ प्रदेश किंवा दुबईबद्दल बोलायचं तर प्रचंड डेव्हलप केलेलं दुबई असं द असा देश मला बघायला आवडेल जिथे सगळीकडे प्रचंड विकसित विकसनशील देश आहे प्रचंड विकास झालेला आहे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी खूप आहे तिथे नंतर खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत उंच बुर्ज खलिफा म्हणा किंवा समुद्रकिनारी म्हणा किंवा त्यांच्याकडे सफारी म्हणा डेझर्ट सफारीला जायला तिथलं गाला डिनर म्हणा पण मला खूप आवडेल दुबईला जायला किंवा युरोपमध्ये जायला स्विझरलँडला जायला जास्त करून आवडेल स्विझरलँडमध्ये त्यांच्या ट्रामने फिरणं त्यांच्या देशात ची वेगळी संस्कृती वेगळं खाणं वेगळं राहणं त्यांच्या गावांमधलं संस्कृती ही मला बघायला आवडेल आणि अजूनही कुठे जायला आवडलं असतं तर मला सिंगापूरला जायला आवडेल सिंगापूर खरंतर आपल्यापेक्षा खूपच छोटा देश आहे पण त्यांनी खूप स्वच्छ कुठल्याही देशातली ना स्वच्छता नियमांचं पालन त्यांचा काटेकोरपणा आणि त्यांचं माणसांशी वागणं बोलणं हे मला बघायला जास्त करून आवडेल म्हणून मला देशात संधी जायला कुठल्या मिळाली तर मी नक्की प्रवास करेन आणि अशी संधी जर अर्थात ज्याला मिळेल तो जायला नक्कीच आवडेलच त्याला पण मला मात्र सिंगापूर स्विझरलंड किंवा दुबईला जायला आवडणार आहे अशी संधी लवकरात लवकर मिळो अशी मी देवाकडे प्रार्थना करते धन्यवाद